हल्लीच्या काळात रेडिओवरील बातम्या ऐकणे कमी झाले असले तरी बंद झालेले नाही कारण अलीकडे टी व्हीसमोर बसून टी व्ही बघण्यापेक्षा चालता फिरता काम करताना आपण रेडिओच्या बातम्या ऐकू शकतो त्यामुळे सध्या रेडिओसारख्या माध्यमाला पुन्हा महत्त्व प्राप्त होत आहे आली पूर्वीच्या काळी केवळ शार सरकारी न्यूजचं म्हणजे सरकारी रेडिओ केंद्र जे होते तेच माध्यम होते पण आता नवीन काळात खाजगी वृत्तवाहिन्या सुद्धा रेडिओवर आलेल्या आहेत त्यामुळे अशा वृत्तवाहिन्या आय ऐकणं आवडतं त्यातल्या त्यात म्हणावं तर राजकीय बातम्या जास्त आवडतात कारण आम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळं राजकीय बातम्यांना जास्त प्राधान्य देतो तसेच भारताच्या म्हणजे प्रगतीच्या किंवा मग अवकाशीय दृष्टी म्हणजे अवकाश प्रगतीच्या बातम्या वगैरे किंवा अवकाश क्षेत्रात आवड असल्यामुळं त्याही बातम्या ऐकाव्याशा वाटतात